यवतमाळमध्ये मनोरंजनासाठी म्हणाल तर एक तर यवतमाळ नवरात्रौत्सवासाठी भरपूर प्रसिद्ध आहे नवरात्रामध्ये भरपूर वेगवेगळे उपक्रम केले जातात म्हणजे लहान मुलांचे वेगवेगळे खेळ किंवा थोड्यामोठ्यांचे पण लहानांचे पण डान्स वगैरे असतात दांडिया पण खेळला जातो त्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं तर सिनेमासाठी थिएटर्स पण आहेत जसं सरोश टॉकीज आहे एस्क्वेअर सिनेमा आहे थिमीआमापट थिमिआउट सिनेमा मॉल आहे असे द् मॉल्स पण आहेत त्याच्यानंतर जे स्थानिक लोकं आहेत ज्यांना ते आपल्या आपल्या घरी भजन वगैरे पण भजन कीर्तन वगैरे पण ठेवतात तर अशा प्रकारची मनोरंजनाची साधने यवतमाळमध्ये आहेत